मी काय म्हणत आहे मी इकडे फिरायला आली मला महाराष्ट्रीयन अन्न मिळेल का आम्ही इकडे फिरायला आलो तर आम्हाला महाराष्ट्रीयन अन्न मिळेल का तुमच्याकडे कोणते आहेत झुणका भाकर हो का झुणका भाकर काय प्लेट आहे हो मला पण झुणका भाकरंच हवी आहे ना बरं मग झुणका भाकर दहा प्लेटा पाठव गोड आंब्याचा रस आहे आमरस आहे का

पाच प्लेटा मग आंब्याचा रस दे

हो हो पॅकिंग करून आमच्या रूमवर पाठवून दे तुम्ही बरं किती पैसे किती होईन ते सांगा आम्हाला

बरं ठीक आहे हो का

मला तांदुळाच्या नाही पाहिजे जवारीच्या पाहिजे आणि पोळ्या पाहिजे गव्हाच्या तुमच्याकडे मांडे मिळतील मिळेल का हो का मग मांडे द्याल मग आम्हाला बरं बरं ठीक आहे हो हो हो हो काही हरकत नाही ठीक आहे